आपल्या शरीरात सात केंद्रे असतात योगा केल्याने ते दर वेळेस ॲक्टिव राहातात योगाने आपलं मन शांत होते आपलं ब्रेन चांगले विचार करू शकतो आपण को शांतपणे बसून व चांगला विचार करू शकतो आपल्यात जे काही कमी असेल ते पूर्ण करू शकतो पूर्ण करू शकतो आणि योगा केल्याने फार चांग चांगलं वाटतंय आपलं शरीर हलकं हलकं होतं आहे जे काही स्ट्रेस असते ते आपण विसरून जातो आणि आपलं चांगल्या गोष्टीकडे मन लागते चांगल्या गोष्टीकडे मन लागते म्हणून योगा करणे फारच चांगले असते यो योगाने सगळं काही चांगलं राहते आपल्याला चांगले डिशिजन घेता येतात